आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप खूप पर्यटन क्षेत्र आहेत आणि ते खूप पाहण्यासारखे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप किल्ले जंगले आहेत आणि मोठ्या प्रमाणात समुद्र किरा किनारा आहे आणि जंगलामध्ये पर्य पहायला खूप मजा येते तिथे आपण एक असा तंबू करून राहू शकतो आणि संध्याकाळच्या टाईमामध्ये आपण जंगल सफारीला गेलो की तिथे खूप पाहण्यासारखे आपल्याला वेगवेगळे जंगली प्राणी पाहायला भेटतात आणि ते जंगलाचं वातावरण पाहून खूप आनंद होतो आणखी दुसरी दुसरीकडे आपण गेलो तर आपल्याला शेगावला वेगवेग वेगळ्या लेण्या पहायला भेटतात आणि त्याच्यातून आपल्याला खूप माहिती भेटते पुन्ना समुद्रकिनाऱ्यावर गेलो की आपल्याला बोटिंगची खूप मजा घेत घेतल्या जाते आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप आनंद येतो निसर्गाच सानिध्यात राहलं की आपलं मन एवढं सुखावून जाते की आपल्याला कुठल्याच गोष्टीचं